अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघ युतीने आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे यापूर्वी भारिप बहुजन महासंघाच्या ताब्यात होत्या तोसुद्धा निवडणुकीची युतीने आपल्या ताब्यात घेऊन संपूर्ण युतीचा झेंडा फडकवला आहे अकोला पश्चिम मतदार भाजपाचे गोवर्धन शर्मा यांनी सहावे आमदार होण्याचा मान पटकवला आहे बाळापूर विधानसभा मतदान पूर्वी भारिप बहुजन महासंघाचे बळीराम शिरसकर यांच्या ताब्यात होता मात्र या निवडणुकीत सोशल युनियन यरकरीत ॲड्व्होकेट प्रकाश आंबेडकरांनी ह्या मराठा समाजातील धैर्य वरदान फु फुनकर ह्या तरुण चेहऱ्याला संधी दिली मात्र तिथे शिवसेनेचे नेते देशमुख विजयी झाल्याने भारिप बहुजन महासंघाच्या निमित्ताने वंचितांच्या ताब्यात असलेली ही जागासुद्धा गमावली लागली एम आय एमचे डॉक्टर रेहमान खान यांनी तीस हजारांच्या आसपास मते येऊन बाळा बाळापुरे सगळी समीकरणे निवडून टाकली कोणी महाराष्ट्राच्या संग्राम गावंडे यांना तर चक्क चौथ्या क्रमांकाला लावले अशी काही नावे आहेत महासंघांची अकोट विधानसभा महासंघ प्रकाश भानसाखळे यांना स्थानिक उमेदवार नसल्याने उमेदवार प्रचंड विरोधात झाला होता त्यामुळे विरोधात पक्षांचे काही लोक काम करील अशी शंका असतांनासुद्धा ते भरघोस मदतीने निवडून आले येथे काँग्रेस संजय बोरतडे विश्वास संतोष रहाटे अपक्ष अनिल गावंडे यांनी लढत अकोला पूर्व मतदार संघातून भाजपाचे रणधीर सावरकर यांनी चोवीस हजार सातशे तेवीस मते घेत हरिदास पदे यांच्या वरपूर करून दुसऱ्यांना विजयी मिळून रणधीर यांनी अनेक अशी कामे पूर्ण केलेली आहे शाळा कॉलेज रस्ते नाल्या रोड नाल्या आणि घरां घरे वगैरे घरकुल ही सर्व कामे यांनी केलेली आहेत